आमच्याकडे बा रात्री बारा तास लाइट असते आणि दिवसा काही वेळा वीज पुरवठा खंडित करतात दिवसातून एक दोन तीन तास वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे शेतीइतर कामांना अडथळा येतो शेतीत पाणी पा वगैरे पाजायचे असेल तर सारखं लाइटी ये जा केल्यावर शेतीतील का पाणी भी येत नाही शेतात पाणी भी येत नाही त्यामुळे मोटारचं नुकसान होतं मोटर काही वेळा वीज सारखं ये जा केल्यामुळे मोटर बंद पडते आणि तो खर्च मग शेतकऱ्याला करावा लागताे उन्हाळ्यात लाइट पुरवठा व्यवस्थित होत नाही त्यामुळे शेतकऱ्याला उन्हाळ्यातील शेतीत ह्या पिकाला पाणी देता येत नाही आणि त्यामुळे शेतीतील पीक जळतं आणि शेतीतील पीक जळाल्यामुळे शेतकऱ्याचं नुस नुकसान होतं